मग काका तुम्ही त्या दिवशी ऑनलाईन पोर्टलवर तुमच्या वाहनाचा कर भरला होता तर त्याबद्दल ते कसं भरायचं आणि काय काय मग कागदपत्र माहिती आवश्यक आहे त्यासाठी तर ते मला सांगाल का थोडं ते मला माझ्या वाहनाचा कर भरायचा होता तर त्याची प्रक्रिया कशी आहे ऑनलाईन माहिती ते ते काय काय भरावी लागतात आणि कोणते कोणते कागदपत्र पाहिजे तर त्याबद्दल माहिती द्याल का थोडी तर हां आणि ते कोणत्या पोर्टलवर स जाऊन भरावं लागतं हां हां आणि तिथे कोणती कोणती माहिती भरावी आपला गाडीचा नंबर आणि आधार नंबर आणि कर प्र प्रमाण कराचे प्रमाण कीती कर अ आहे म्हणून आणि आणि ये आणखी एक विचारायचं होतं की हे ऑनलाईन पोर्टल भरल्यावर ते आपल्याला रिसिप्ट वगैरे देतात का की तुम्ही इतका इतका कर भरला आहे म्हणून याचं काही ऑथेंटिकेशन भेटते का आपल्याला तर ठीक आहे ठीक आहे धन्यवाद काका ठीक आहे ठीक आहे